मला पाच भाऊ आणखीन दोन बहिणी होत्या तर त्याच्यातल्या त्यात सगळे भाऊ माझ्यापेक्षा सगळे मोठे आहेत पण सगळे भाऊ अतिशय एज्युकेशनमध्येसुद्धा चांगले पण त्या तुलनेमध्ये मीसुद्धा एज्युकेशनमध्ये काही कमी नव्हती पण माझ्यामध्ये एक मात्र वेगळा गुण होता तो म्हणजे अतिशय घाबरटपणा आणि कोणी काही बोललं की पटकन रडू रडण्याचा असा मा माझा स्वभाव असल्यामुळे माझे ते भाऊ मला नंतर खूप रागावायचे आणखीन म्हणायचे की असा भित्रटपणा आणि घाबरटपणा तू सोडून दे आम्ही बघ कसे आहोत धीराने गंभीरतेने आणि साहसाने आपण आलेल्या प्रसंगाला तोंड कसं द्यायचं हे सांगायचं एक आणखीन एक प्रसंग म्हणजे सांगू इच्छिते की मं मी जेव्हा बीएडच्या शिक्षणाला जेव्हा मुंबईला गेले तेव्हा माझी जी बीएडची फाईल होती ती फाईल लोकलमध्ये चढताना ती तिथे राहून गेली आणि त्याच्यानंतर मला भयंकर टेंशन आलं पण माझ्या त्या दोन्ही भावांनी मला इतका धीर दिला आणखीन त्यांनी सांगितलं की गेली तर गेली फाईल ती आपल्या फाईल आपल्याला मिळेल पण त्यानंतर त्या माझ्या फाईलवर माझं नाव असल्यामुळे ती फाईल माझ्या भावाच्या भावाच्या मित्राला दिसली आणि त्या मित्राने ती फाईल दिली आणि अशाप्रकारे अशाप्रकारे ती फाईल मला मिळाली पण त्याच्यामध्ये असं दिसून आलं की सगळेच भावंडं सगळेच सारखे नसतात कोणी वेगळे असतात पण त्यातल्या त्यात काही भावंडांमध्ये भावंडांमधले जे चांगले गुण आहेत त्यांच्यातलं जे आहे ते आपण मात्र गे घेऊ शकतो आणि आपला वेगळेपणा सुद्धा आपण टाकू शकतो